आमच्याकडं नवरात्र हे खूप मोठा सण असते खूप मोठा माहौल असते नऊ दिवस मस्त गेम असते इकडे अलगअलग प्रकारचे जसं की निंबू चम्मच डोळ्याला पट्टी लावणे मडकं फोडणे डान्स असते गरबा खूप म्हणजे नऊ त नऊ दिवस रंग अलग अलग कपडे घालते कलर कलरचे मोठं म्हणजे खूप सारेजणं येतात आरती होते नवरात्रामध्ये कोणी नवस ठेवते जसं की विहारामध्ये कार्तिक पौर्णिमा होते तिथे खूप सारे लोक येते बाहेर बाहेरून हो आणि आता तर मला तेवढं माहीत नाही पण नाही का सांगत होते घरचे लोक की नाही बा खूप मोठा कार्यक्रम असते दूरदूरून लोक येते वर्गणी काढते अजून बाहेरगावाहून लोक येते ते पण खूप मानते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची बी फार मोठी मूर्ती आहे चौदा एप्रिलची रॅली निघते म्हणजे खूप दुरून असं गाव भरपूरनं फिरून येते रॅली येते डी जे असते खूप सारे लोकं डान्स करतात गणपतीच्या मंदिरामध्ये तिची बी डी जे निघतात पण जास्त नाही अजून आणखी हनुमान जयंती निघते अजून आय थिंक म्हणजे आता तेवढं नाही माहीत पण खूप सारे लोक दुरून येते गावामध्ये खूप माहौल असते हर जयंती मनवल्या जाते अजून नवरात्रमध्ये गरबा असते दूर नवस असते अजून गाळा भुकीलाबी जाते